उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये खूप फरक आहे कारण भाषा म्हटलं तर उत्तर भारतामध्ये हिंदी नवाबी हिंदी ही भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते तर दक्षिण भारतामध्ये कनडा तामीळ तेलगू ही भाषा खूप जास्त बोललेली जाते खाद्यपदार्थ म्हटलं तर उत्तर भारता मध्ये पुरीभाजी भाजी चपाती हे खूप जास्त प्रमाणात चालतात आणि जर उ दक्षिण भारतात म्हटलं तर डोसा इडली लेमन राइस यासारखे खाद्यपदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातात रस्सम वगैरे आणि पोशाख म्हटलं तर उत्तर भारतामध्ये साधा ड्रेस पंजाबी ड्रेस साधे ड्रेस साडी वापरली जातात पण उत्त दक्षिण भारतामध्ये म्हटलं तर कॉटन साडी वगैरे हे जास्त पोशाख वापरले जातात साडी साऊथ इंडियन साड्या वगैरे हे जास्त वापरले जातात हवामान म्हटलं तर उत्तर भारतामध्ये खूप जास्त थंडी असते आणि दक्षिण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात थंडी असते त्याच्यामुळे आणि साक्षरता म्हटलं तर साक्षरतेच्या दृष्टिकोनातून दक्षिण भारतामधले लोक खूप जास्त शिक्षित आहे चेन्नई जसं चेन्नई बँगलोर हैदराबाद या सिटिचे नाव घेतले तर खूप जास्त लोक शिक्षित झालेले आहेत इथे आणि उत्तर भारत म्हटलं तर उत्तर भारतामध्ये खूप जास्त अशिक्षितपणा आहे कारण जे बॅकवर्ड एरिया आहे काही डिस्ट्रिक्ट आहे उत्तर भारताचे त्याच्यामध्ये शिक्षणाला तेवढे फारसे महत्व दिले जात नाही आहे तिथे शिक्षित जास्त होऊ देत नाही शिकायला पाठवत नाही आहे आणि राजकारण म्हटलं तर राजकारण म्हटलं तर आणि भूगोलाच्या ह्याच्यातून जर म्हटलं तर दक्षिण भारतामध्ये खूप सारे सण वगैरे चांगल्या पद्धतीने मनवले जातात जस पोंगल हा पोंगल हा तिथला मोठा सण असतो त्याचप्रमाणे उत्तर भारतामधे दिवाळी होळी ही खूप चांगल्या पद्धतीने मनवली जाते